राज्यातील कला व संस्कृतीच्या विकासाला हातभार लावणारे राज्यातील प्रमुख कलाश्रय असे आहेत नागपूरमधील विदर्भ साहित्य संकुल मुंबईत मराठा मंदिर सुरेश भट सभागृह सायंटिफिक हॉल जसे की एन जी ओ समाजकल्याण विभाग असे आहेत